हलो सर डॉक्टर साहेब बोलता का सर ते तर थोडी मला इंजुरी झाली होती प्रॉब्लम होती थोडी सर मी मधून बोलत आहे हां थोडी प्रॉब्लम होती सर स्कोटममध्ये पेन राहते नेहमी नाही का तर सर थोडासा त्याचा इलाज वगैरे म्हणजे कसा करू मी आयुर्वेदिक आहे काही सांगा बरं थोडा तर जवळपास दीड दोन वर्ष होतं आहे

हां सर आजपर्यंत मी म्हणजे स गोरमेंट हॉस्पिटलमध्ये घेत होते पण सर मेडिसीन संपल्यावर पुन्हा त्रास लगेच सुरू होतो हां सर मग सांगितलं सर ह्याच्यावर थोडा काही हां सर बरं

बरं सर ठीक आहे सर मग उद्या मग तुम्हाला मी येऊन डायरेक भेटतो तुम्ही सांगाल मला